हॅलो आपण राधिका रेस्टॉरंटमधून बोलत आहेत का मला ऑर्डर करायचा होतं मला पाहिजे आहेत छोले भटुरे पनीर टिक्का मसाला त्यामध्ये थोडी ग्रेव्ही पण असली पाहिजे त्याच्यासोबत तुम्ही सॅलेड पण द्या आणि रोस्टेड पापड दोन चपाती आणि फ्राईड राईस आणि सर्व तुम्ही माझ्या पत्ता लिहून घ्या माझा पत्ता आहे वडगाव जंगली पोस्ट केळझर तालुका सेलू जिल्हा वर्धा माझं नाव वृशाली गोमासे धन्यवाद